मराठी ही एक खूप समृद्ध आणि समृद्ध भाषा आहे तिला खूप सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे मराठीतल्या पूर्वीचे ग्रंथ पाहिले आपण तेव्हा बोलीभाषा थोडीशी वेगळी होती ज्ञानेश्वरी त्यानंतर तुकाराम महाराजाची गाथा ह्या हतले म्हणजे जे भाषा होती ती समजायला अतिशय सोपी होती संस्कृत भाषेचा मराठीवर खूप पगडा आहे असं म्हणतात मराठीमध्ये खूप छान शब्द आहेत की ज्याचे अनेक अर्थ निघतात एक काना एक मात्रा जरी बदलली तरी मराठी भाषेचं शब्दात म्हणजे खूप फरक पडतो मराठी मराठीतले शब्द अलंंकार सगळे सगळेच म्हणजे खूप विलोभनीय आहेत सगळे एका एका शब्दाचे अनेक अनेक अर्थ आहेत तर असे असे मराठी भाषेचा म्हणजे खूप सगळ्यांनाच अभिमान आहे आपल्या सगळ्यांना तर मराठी भाषा जशी जशी बदलत गेली काळानुरूप तशी तशी त्याच्यात त्याचे स्वरूपही बदलत गेले मराठी भाषेतल्या म्हणी वाक्यप्रचार ज जसंजसं म्हणजे आज पण आपण म्हणजे इतक्या वर्षांपासून त्या म्हणी आहेत पण आजही त्या तंतोतंत लागू पडतात अशा बोली भाषेत आपल्या म्हणी आहेत अनेक त त्याचे अर्थ जशाला तसे म्हणजे असं म्हणतात तेव्हा शिक्षण एवढं नव्हतं परंतु या बोली भाषेतल्या ज्या म्हणी आहेत ह्या वाकप्रचार आहेत ते त्याचा प्रभाव आजही आपल्या बोलण्यामध्ये आपल्या वागण्यामध्ये आहे आणि ते तंतोतंत आजच्यासुद्धा वातावरणात सगळीकडे लागू पडतात याचं म्हणजे हे हे पण एक कमालीची गोष्ट आहे त्या अनुभवाने सिद्ध झालेली ही भाषा आहे अनेक जणांचे अनेक अनुभव आहेत मराठी भाषेचा इतिहास म्हणजे खूप सगळ्यांनी लक्षात घेतला तर मराठी भाषा एक खरोखरंच समृद्ध आणि भरपूर चांगली भाषा आहे त्याच्यात भरपूर साहित्य उपलब्ध आहे आपण त्याचा जसा अभ्यास करू तसं ते अजून वाढत जाईल